अकोल्या जिल्ह्यातील सर्वात जास्त जे घेतल्या जानारी पिके आहेत तर ते मनजे गहू सोयाबीन अनि कापूस तर कापूस मनजे कॉटन सिटीस मनतात अकोल्याला कान की सर्वात जास्त जो उत्पादन होतो तो कापसाचाच होतो कारन की जो वेदर आहे अकोलाचा तर तो सर्वात जास्त मनजे या वेदरमदे कापूसस सर्वात जास्त उगतो तर कापूस तसं म्हणलं तर कपडे बनवायसाटी अनि खूप साऱ्या गोष्टीसाटी मेडिकल यूससाटी यूस केला जातो तर अम् कापसाचीपन खूप सारे रेट आहे तसं म्हंटलं तर आनि सर्वात मागनी असलेली जी पिके आहे तर ते तर खरं म्हंटलं तर ते महिन्यानुसार आय मनजे कदी पावसाळा असतो तं पावसाळात कोनच्या वेगळ्या पिका असतात वगेरे वगेरे तर जो आता सद्या सुरू आय मनजे पावसाळा तर या दिवसात जो टमाटर आहे तर त्याचा खूप जास्त भाव वाढलेला आहे तसं म्हंटलं तर आपल्या इथे मार्केटमदे तर सद्या सर्वात जास्त जे मागनी असलेले पीक आहे अनि महाग झालेलाए तर ते टमाटर आहे आनि तसंस पेरनीपसून जर बाजारपर्यंत विकायचं धान्य म्हंटलं तर त्याची प्रस्स अशी आय की पहिले शेतकरी पेरनी वगेरे करतात त्यानंतर मंग त्यांची जेवा पिके उगते अनिम् जेवा तयार होते तर ते त्याला हराशीत विकायला जातात शेतकरी कारन की हराशीत विकून त्यांना चांगला भाव मिडतो नाईतर मग ते स्वतास विकायला जात असतात जवळपासच्या गावामदे तर हराशीत विकल्यानंतर मंग हराशीतून जे सर्व भाजीपाला वगेरे आहे तर ते आपल्यापर्यंत येते तर अशा प्रकारे असतात ते